हो बोला की बियाणे तुरीचं आहे आपलं सोयाबीनचं कापसाची बॅग आहे हो हो स सर्वच प्रकारचे आहेत आपल्याकडं बियाणे तुम्हाला कोणतं लागते सांगा हो सगळंच भेटतं आहे न ज्वारीचा रेट आहे पाचशे रुपये आणि बाजरीचा रेट आहे हजार रुपये कांद्याची व्हेरायटी व्हेरायटी आता खूप प्रकारचे आहेत तुम्ही येऊन बघा दुकानावर तुम्हाला कोणती लागते ती घेऊन जा

हां महामंडळाचं आहे न हो महामंडळाचं आहे भेटतं चालतं आहे बॅगची किंमत आहे बघा दोन हजार रुपयाला आहे बॅग हा लागत असली तर येऊन मग घेऊन जा दुकानावर बॅग आहे आपल्याकडं लीगलची आहे सोयाबीनची लागत असली तर बॅग आहे बघा चाळीस किलोची आहे ती पडते दोन हजार रुपयाला

हरभऱ्याची हरभऱ्याची बॅग आहे बघा दीड हजार रुपयाची हे पिशवी कांद्याचं तुम्हाला ते हेच घेऊन जान लागते हे असते रोप असते हे पुडी असते हे काय नाही शंभर रुपायला आहे पुडी हा हो हो चालतं आहे या हा चालू होय न हो हो कधी या घेऊन जा हो ठीक आहे चालते हो हो